हां बोला मॅडम मॅडम जोगेश्वरी कुठे ईस्ट का वेस्ट जोगेश्वेरी ईस्टवरून तुम्हाला चेंबूरला जायचं आहे सकाळी साडे दहाची मीटिंग आहे तुमची राईट संध्याकाळी साडे चारची आहे ओके सॉरी ठीक आहे मॅडम तरी पण एक दोन तास तरी पकडून चला आपल्याला पोचावं लागतील चेंबूरला कुठे जायचं आपल्याला एक्झॅक्ट तुम्ही मला लोकेशन सांगू शकाल का ओके हां मॅडम मग दोन दोन सव्वा दोन तास तरी पकडू कारण मध्ये कुर्ल्यावरून जावं लागेल आणि तिथे त्या वेळेत ट्राफिक असतो थोडाफार तर तुम्हाला जर साडे चारची मीटिंग आहे तर निदान आपल्याला एक दोन वाजेपर्यंत दीड दोन वाजेपर्यंत निघावं लागेल एजंसी मॅम तर आमची इथेचं आहे महाकालीमध्येच आहे तर जोगेश्वरी इस्टला तुम्ही एक्झॅक्ट मला लोकेशन सांगू शकाल तर मी तुम्हाला एक्झॅक्ट टायमिंग सांगतो किती वाजेपर्यंत तुम्हाला हे ते पोचू ओके होय मॅडम बरं तुम्ही गाडी वगैरे कोणती म्हणजे कसं काय तुम्ही की ए सीचं का ठीक आहे चालेल ए सी गाडी दुपारी दोन वाजता एक मिनिट मॅडम मी जरा चेक करू का माझ्या रोस्टरमध्ये एक मिनिट हां

दुपारी एक वाजता एक गाडी जाणार आहे मालाडला हां मॅडम एक गाडी आहे वॅगन आर आहे पण चालेल का तुम्हाला हां काही इश्यू नाही आम्हाला काही इश्यू नाही तर ते तुमच्यावर डिपेंड आहे आमचा रेट एक फिक्स रेट असतो आम्ही पॅसेंजर वाईज रेट घेत नाही डिस्टन्स वाईज रेट असतो हां हां तुमचं एकदा बुकिंग कन्फर्म झालं ना की तुम्हाला सगळी डिटेल्स ड्रायवरचा नंबर कॅब डिटेल सगळं मिळून जाईल मॅडम तुमच्या नंबरवर

ओके ठीक आहे मॅडम मी ड्रायवरला दीड वाजता तिथे पाठवतो ओके या वेलकम